हातलईदेवी हे एक मंदिर पर्यटनाचं स्थळ आहे जे आपल्याला भेट देतात त्यामुळे आपल्याला कशामुळे कशाच्या अडचणी येतात हवामानाचा अंदाज किंवा कागदपत्रांचा त्यामध्ये जाण्याचा किंवा जेवण वगैरे भेटते की नाही हे खूप महत्त्वाचे गोष्टी आहे ह्या सगळ्यात गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या पर्यटक म्हणून भेट देतात तेव्हा आपल्याला त्यांना देण्यासाठी एकूण महत्त्वाचा गोष्ट आहे हवामान हे हवामान हे आपल्याला कोणत्या प्रकारच्या आहे कोणत्या स हा ऋतूमध्ये येतात पर्यटन हे आपल्याला बघणे गरजेचं आहे त्यामध्ये आपल्याला जेवण वगैरे करण्यासाठी तिथे राहण्याची वगैरे सोय आहे का नाही हे आपण बघू शकतो त्यामध्ये आपल्याला पर्यटकांना कोणत्या सोय सुविधा वगैरे देऊ शकतात त्यांना वाहतुकीसाठी रिक्षा वगैरे अवलेबल करून घेऊ शकता का नाही हे आपण बघू शकतो त्यामुळे आपल्याला येतात का नाही त्यांना त्या ठिकाणापर्यंत पोचण्यासाठी अडचणी वगैरे निर्माण होतात का हेही आपण बघू शकतात त्यामुळे आपल्याला जेवणाची सुविधा किंवा वाहतुकीची पार्किंगची सोय हे आपण करू शकतो त्यामुळे आपल्याला काय आहे का नाही हे बघणे महत्त्वाचे आहे पर्यटनासाठी पर्यटक जेव्हा आपल्याला पो पोसतात तेव्हा आपण त्यांची नीट काळजी घेतो आहे की नाही हे ही ब आपण बघू शकतो